हॅलो मी ईश्व प्रसाद बोलतो आहे मला माझ्या घरचे वायरिंगचे आणि इलेक्ट्रिकल कामाचे नवीन काही सरकारतर्फे योजनांबद्दल माहिती हवी होती तर सध्या मला ऐकू आलेलं म्हणजे सगळ्यात लवकर माहिती झालेली एकच स्कीम होती ती सरकारची म्हणजे सोलार मग ते सौरऊर्जा ते सौरऊर्जेसाठी कशाप्रकारे मला तुमच्याकडं अप्लाय करता येईल बरं तर ती आप्लाय केलं तर मला ती सौरऊर्जा भेटंल का मग त्याच्यासाठी मला कुठले कुठले कागद द्यावी लागतील आणि ती कागद मी कुठं सबमिट करायचे त्याच्यासाठी मला ऑफलाईन भरावी लागतील कागद का ऑनलाईन करावे लागतील बरं कागदांची पूर्तता केल्यानंतर त्यासाठी लागणारा निधी किती असेल वर जो तो निधी लागणार आहे त्यामध्ये सरकारची सबशिडी किती असणार आहे बर भेटणारी सबशिडी किती दिवसात मला भेटेल